आमच्या क्षेत्रात विविध कलाप्रकारांमध्ये प्रशिक्षण शैक्षणिक अभ्यासक्रम देणाऱ्या कलेच्या काही शाळा महाविद्यालये आहेत जे खूप चांगले आहेत आणि त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे अभ्यासक्रम शिकवला जातो आहे काही सार्वजनिक सरकारी शाळा आहेत त्यानंतर काही खाजगी शाळा आहेत आणि काही विशेष स्वरूपाच्या देखील शाळा आहेत की जिथे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शिकवल्या जातात विविध कला ज्या आहेत जसं वारली आर्ट शिकवण्यासाठी खाजगी शाळा आहेत सार्वजनिक शाळांमध्ये शिकवले जाते आहे त्यानंतर जे आहे तांत्रिक गोष्टी शिकवण्यासाठी तांत्रिक गोष्टीमध्ये ज्या वेगवेगळ्या कला आहेत त्या शिकवण्यासाठी आय टी शाळा आहेत तंत्रनिकेतन शाळा आहेत जिथे ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात त्यानंतर पेंटिंग जे आहे चित्रकला हस्तकला यामध्ये करियर बनवण्यासाठी पण वेगळी अशी शाळा कॉलेजं महाविद्यालये आहेत आणि कलेला प्रोत्साहन देण्यासाठी वी एम पी कॉलेज पण आहे जिथे सांस्कृतिक कलांविषयी आणि नृत्य नाटक यांच्याविषयी देखील वेगवेगळ्या कलांविषयी शिकवले जाते आहे